आ आमच्या भागात वि विविध भाषेतील खालील वर्तमानपत्रे विकत मिळतात त्यामध्ये लोकस मराठीतील लोकसत्ता तरुण भारत संघर्ष वगैरे वर्तमानपत्रं आहे इंग्रजीत टाईम्स ऑफ इंडिया आणि इंडियन एक्सप्रेस हे विकत मिळतात मी लोकसत्ता हे वर्तमानपत्र विकत घेतो ह्या ह्याच्यामध्ये ह्या वर्तमानपत्रातील संपादकीय तसेच वाचकाचे मनोगत हे स्तंभ मला विशेषत्वाने आवडतात तसेच क्रीडाविषयक बातम्याही मी आवडीने वाचतो तसेच ह्या वर्तमानपत्रामध्ये इतर जे लेख येतात तेही मी आवडीने वाचतो